तर माझ्या परिसरात साजरा जो केलेला जो धार्मिक उत्सव असतो तो आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमी का कारणकी आमच्या इकडे खूप मोठं कृष्ण राधाकृष्णाचं मंदिर आहे तर मस् आदल्या दिवशी येतात आणि म्हणजे आमच्या आजूबाजूची जी परिसरातली लोक असतात ती येतात बसून हार वगैरे मंदिराला सजवलं जातं पूर्ण परिसराला लायटिंग वगैरे दिव्या दिवे वगैरे लावून रांगोळ्या काढली जाते रांगोळी वगैरे काढली जाते मग जन्माष्टमीच्या रात्री जेव्हा कृष्ण व कृष्णाचा जन्म होतो तेव्हा आरती वगैरे पूजा असते मोठी आणि मग दहीहंडी जी दहीहंडी जी आहे जन्माष्टमीला जी दहीहंडी फोडलात ना आमच्या इथे दहीहंडीचे पण मोठे मोठे थर लागतात तर खूप खूप मजा येते द जन्माष्टमीला सगळी परिसरातली लोक असतात आम्ही खूप असे डान्स वगैरे करतो खूप म्हणजे खूप खूप मजा करतो तर हा माझ्या परिसरातील साजरा केलेला हा धार्मिक उत्सव म्हणजे जन्माष्टमी आहे आणि आम्ही अशा प्रकारे साजरी करतो